मराठी भाषेने प्रदेशातील इतर भाषाविकासावर का परिणाम केला आहे असं तर वाटत नाही आहे कारण इथे अ श मराठी भाषेपेक्षा इतर भाषा जास्त प्रभावित असं वाटते कारण आपण या आधी म्हा म्हा महाराष्ट्र आपण मराठी भाषेला जेव्हा सकाळी सुप्रभात शुभ संध्याकाळ तसे असे शब्द वापरले जात यायचे त्याच जागी आता गुड मॉर्निंग व्हॉट्स अप ह्या ह्या भाषे ह्या हे शब्द याय लागले आहेत तसेच मुंबईसारख्या ज्या शहरी भागामध्ये मुलांना त्यांचे पालक शक्यतो मराठी शाळा शाळा ज्या पहले आपण म म्युन्सिपल शाळा तर मराठीला जास्त प्राधान्य देत होतो ते आता कॉन्वेन्ट किंवा इतर इतर याच्यामध्ये आल्यामुळे त्यांना आवड निर्माण झालेली आहे ज्याने जाण्यावर पुढे स्कोप आहे अशे इंग्लि इंग्रजी शब्द आहे का हा येतात पहिले आपण घरा घरी मराठी मग आई बाबा काका आई काका मावशी असे शब्द वापरले जायचे आता बाबा मम्मी डॅडी ए अंकल असे असे बोलले जातात काही ठिकाणी तर कॉन्वेंटमध्ये तर मराठी ही ऑप्शन म्हणून ठेवली जाते या याच्याबद्दल मराठी म्हणून ऑप्शन ठेवली जाते त्याव त्यामुळे मराठी भाषा ही कोणावरती प परिणाम करेल असं वाटत नाही उलट इतर भाषेचाच जास्त परिणाम होतो आहे असं मला तरी वाटतं आहे